झुक झुक झुक जु आगीन गाडी धुरांच्या रेषात हवेत चाले असं गाणं मी लहानपणी ऐकलं होतं पण जेव्हा मी मुंबईला दोन हजार सात साली गेले तेव्हा मी माझं क्रेझ होती की मी त्या ट्रेननं प्रवास करावा म्हणून पण मुंबईचं मुंबईची जे लोकल आहे ते त्याच्यामध्ये चढणं उतरणं एवढं सोपं नाही आहे मग मी एकदा स्वतःहूनच गेले होते ट्रेनने प्रवास करायला तेव्हा फर्स्ट टाईम मी जेव्हा चढले ट्रेनमध्ये तेव्हा मला वाटलं की असंच काहीतरी आवाज येईल झुक झुक झुक झुक झुक झुक किंवा असा आवाज येईल किंवा चाक चाकांचं कर्र असा आवाज येईल पण तसं काहीच नाही तिथल्या माणसांच्या आवाजाने मला त्या गाडीचा कसलाच आवाज आला नाही इवन दो दोन तीन त दोन तीन तासाचा प्रवास केल्यानंतर पण कळलं नाही की कुठलं टेशन आलं आहे कुठलं टेशन गेलं आहे किंवा त्या गाडीचं आपण गाडीत बसलो आहे की उभं आहे म्हणजे बसलो आहे की चालतो आहे गाडी चालते काहीच जाणं झालेलं नाही माझा पहिला प्रवास होता ट्रेनचा तो मुंबई मुंबई लोकलचा होता आणि पहिला डबा होता तो कामगारांचं जे ड वाहतूक डबा असतो ना त्याच्यामध्ये मी चढले होते आणि त्या डब्यामध्ये चढल्यानंतर मी म्हणलं लोकलची गाडी म्हणजे फुलगाड्यात आता मी सगळं ऐकून होते बघून होते आणि मी चढल्यानंतर वर चढल्यानंतर हे आजूबाजूला बघितलं तर कोणच न म्हणजे दोन तीन जी माणसं होती ती माझ्याकडेच बघत होती मी मला कळेना झालं की मी नवीन आहे म्हणून मला बघत आहेत की माझे कुठं काय चुकलं कळेना तर त्यातला एक माणूस म्हणाला मॅडम तुम्ही पुढच्या स्टेशनला गेलात की लवकरात लवकर उतरा नाही तर तुम्हाला इथलं चलान काट करावं लागेल मग मी ही माझी पहिलं प्रवास माझा हा पहिला प्रवास आहे की जो मी चुकीचा गेला होता त्याच्यावर अजून जरी आठवलं तरी मला हसू येतं आणि जेव्हा लोकल ट्रेन येतात ते एकदम स्लोली येतात त्यांचा आवाज बऱ्यापैकी असाच असतो आणि ज्या फास्ट फास्ट नसेल त्यांचा आवाज वारेच्या भुंग्यासारखा असतो जो की आपल्याकडनं गेलं तर जरी एक एक दोन हाताच्या अंतरावर जरी असेल गाडी जरी स्पीडनं असेल तर आपण त्या गाडीच्या झोकाबरोबर जाऊ शकतो